हो बोला बरं बरं बोला ना हो भेटेल ना हां आता

लवकरात लवकर होईल म्हणजे जेणेकरून पजेशन देणं देण्यात येतील लोकांना एक एक ते दीड वर्ष आता काम किती राहिलेले आहे आता इंटरनलचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ओके ओके प्लंबिंगचं काम प्लंबिंग पेंटिंग हो हो

बरं बरं ओके ओके

हां हां फिनिशींग कामांना वेळ लागेल

तेव्हा पुढचं काम होणार आहे का काऊन्सलिंगचं काम ओके लवकरात लवकर कर

होमचा प्रोजेक्ट ना बरं बरं कधी चालू करणार आहेत ते

ओके ओके बरं बरं चालेल चालेल घ्या लवकर करून हो हो